हॅलो मी रीता बोलत आहे मी एक विद्यार्थिनी आहे मी इकडे रूम करून राहत आहे तर माझ्या रूमवरचं जे गॅस सिलेंडर आहे ते संपलं आहे तर ते मला हवं आहे त्यासाठी मला त्या गॅसची बुकिंग करायची आहे तर त्या बुकिंग करण्यासाठी तुम्ही किती रुपये घ्याल अच्छा तुम्ही पाच हजार रुपये घ्यान का अच्छा ठीक आहे तर मी ते तुम्हाला देऊन देईन तुम्ही मला गॅस सिलेंडर पाठवा